नाही खरं तर मी पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे पाहून पुस्तकाला कधीच जोखत नाही कारण आपल्याकडे एक इंग्रजीत म्हण आहे की डोंट जज बुक बाय इट्स कवर अशी काहीतरी म्हण आहे त्यामुळे मी पुस्तका ला कधी जोखलं नाही आहे मी कायमच पुस्तक विकत घेत असेल किंवा वाचनालयातून पुस्तक आणून वाचत असेल तर पुस्तकाची प्रस्तावना वाचते आणि बऱ्याचदा पुस्तकाच्या मलपृष्ठावर ना पुस्तकाचा एक थोडक्यात एखाद्या लेखकाकडून लिहिलेला वगैरे सारांश लिहिलेला असतो तो वाचते अनुक्रमणिका वाचते आणि मग पुस्तक घ्यायचं का नाही किंवा वाचायचं की नाही हे ठरवत असते